बरोबर आहे कारण शालेय शिक्षणानंतर सर्वच विद्यार्थी हे उच्च शिक्षण घेतात आणि घेतच पाहिजे किंवा घरचा व्यवसाय सुरू करतात बरोबर तो पण केला पाहिजे साहजिक गोष्ट आहे आणि त्यानंतर ते वेगवेगळ्या नोकरी बिकरी वेगवेगळ्या नोकरीला जातात शंभर टक्के केलंच पाहिजे कारण काय माहिती काय बघ शालेय शिक्षण हे एक पाया आहे आणि तो पाया कंप्लीट झाल्यानंतर आपण नोकरीसाठी शोध घेतले पाहिजे आणि उच्च शिक्षण घेतलं उच्च शिक्षण घेतल्यानी काय असतं माहितीे आहे का उच्च शिक्षण घेतल्याने तुमच्या नॉलेजमध्येे नॉलेज तुमचं इन्हान्स होतं नॉलेज इन्हान्स झाल्यानंतर तुम्हाला समाज कळतो आ आणि समाज कळल्यानंतर तुम्हाला नोकरीच्या वेवेगळ्या संधी वेगवेगळे दार तुमच्याकडं पुढे उघडतात हे सुद्धा केलं पाहिजे आणि आता बघायला गेलं तर शालेय शिक्षण झालं तर कैक लोक व्यवसाय सुरू करतात शंभर टक्के करतात कारण काय आहे का त्यांचे आजोबा पंजोबापासून तो व्यवसाय चालू असतो आणि व्यवसायात काय असत शिक्षणाची मर्यादा नसती का तुम्ही इतकं शिका तितकं फक्त तुम्हाला व्यवसाय करता आला पाहिजे व्यवस्थित त्याचं नॉलेज जमलं पाहिजे तुम्हाला गणित वगैरे इंग्लिश वगैरे हे व्यवस्थित पद्धतीने आले पाहिजे मग तुम्ही व्यवसाय करू शकता शंभर टक्के करू शकता आणि अशा पद्धतीने शालेय शिक्षण झाल्यानंतर सर्वच विद्यार्थी हे ह्या तीन डिग्र्यांमध्ये तीन फॅकल्टीमध्ये डिवाईड झाले जातात ज जे की व्यवसाय करतात कुणी ज उच्च शिक्षण घेतात कुणी नोकरी करतय आणि शिकेली आता नोकरी करणारी म्हणजे बघा आता नोकरी काही केलीच पाहिजे असन मताचा आ मी नाही कारण उच्च शिक्षण घेतलंच पाहिजे पण काय असतं काहींची परस्थिती खूप गरीब असती आणि अशा गरीब परिस्थितीत त्याला उच्च शिक्षण घेणं हे शक्य नसतं आणि त्यामुळे त्याला नोकरीची गरज असते आणि म्हणून तो नोकरी करतो आणि ही केली पाहिजे असं मला वाटतं या ठिकाणी शंभर टक्के आणि व्यवसाय पण करणं गरजेचं आहे कारण आजोबा पणजोबांपासूनची पद्धत आहे ती आपण पुढे लावून धरली पाहिजे असं मला वाटतं